नमस्कार मित्रांनो मी गेल्या वर्षी जे एक कूलर घेतलं होतं ते कूलर विशेष खास निघाली नाही कारण की जेव्हा श्टाटलाच मी घेतलं आणि तिच्यामध्ये जो हवा कूलरची जे पाहिजे आता मे महिना सुरू होईल आणि त्याच्यामध्ये जे कडक ऊन राहते उन्हाळा आणि त्याच्यासाठी थंडावा गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये त्या कूलरचा हवा विशेष काही खास फेकत नव्हता आणि त्याचबरोबर आपण जर विचार केला तर त्याचं प्रॉब्लेम खूप सारे पा प्राब्लेम्स मला आले जसं तिची मोटर साफ नाही एक वर्ष नाही झाला आणि ते मोटर फेक नाही फेकायला गेली आणि त्या मोटार जेव्हा मग मी मेकॅनिकलकडे गेलो मोटल बसवलं दुसरी नवीन घ्यावा लागला आणि त्यानंतर मी घरी आलो आणि जेव्हा स्टाट केला कूलर चालायला लागले चांगले हवा वगैरे छान द्यायला लागले परंतु नंतर मग पुन्हा तिच्यामध्ये पुन्हा प्राब्लेम्स जसं तिचं वॅलूम बटन तिचं प्राब्लेम्स यायला लागला आणि असं तर खूप सारे प्राब्लेम्स मला त्या कूलरमधून दिसायला लागला म्हणून मी रिक्वेस्ट करीन की आपण असं या कंपनीचं कूलर वगैरे आपण वापरू नये आणि जे योग्य वस्तू आहे जे योग्य आहे तेच आपण सर्वांनी घेतलं पाहिजे वापर केलं पाहिजे